महिला हा आ याच्यामध्ये खळाम आ खेळामध्ये हा चांगल्या आपलं नाव कमवलेले आहे आजच्या परिस्थितीच्या खेळामध्येे महिलांनी हा खेळे आवश्यकच आहे खेळण्यासाठी कोणते पण खेळ असोत खो खो असोत कबडी असो किरकेट किरकेट असो हॉलीबॉल असो बॅलमिंटन असो ह्यांच्या सर्वात जास्त योगदान सध्याच्या परिस्थतीला हे महिलांचंच आहे स्पोर्टमध्ये महिला ह हा ह्या पण जास्त प्रमाणा प्रमाणात आहेत सध्याच्या परिस्थिती ला मै खेळामध्ये सहभाग घेणे हे आवश्यकच आहे आणि त्या करत पण आहेत महिला आजकाल त्यामुळे त्यामुळे खेळामध्ये महिला आणि उपेक्षित गटांचे हे तर चांगलेच दिसून येतात आपल्याला त्यांचे भरपूर जेवढे आपल्या आता मेडल येतात त्यांच्यापैकी अर्धे हे महिलांचेच असतात